नमस्कार मी शिवानी बोलते तुमच्याकडच्या पदार्थांची यादी हवी होती मी बहुतेकदा तुमच्याचकडून तुमच्याच रेस्टॉरंटमधून काही हवं असल्यास ऑर्डर करते आणि तुमचे खाद्यपदार्थ खूप चांगले असतात मला बहुतेकदा बासुंदी व्हेज बिर्याणी पुलाव रोटी मटर पनीर काजू मटर पनीर पनीर मसाला हे पदार्थ आवडतात मला तुमच्याकडून मटर पनीर मसाला एक पाच रोट्या व्हेज बिर्याणी आणि गोड पदार्थामध्ये बासुंदी मागवायची होती एकदा खात्री करून देतात खात्री करण्यासाठी सांगाल का मी काय ऑर्डर दिली आहे ओके ठीक आहे हो हीच ऑर्डर मी हेच पदार्थ तुम्हाला सांगितले होते आणि बहुतेकदा तुमच्याकडचे खाद्य पदार्थ खूप चांगले असतात तुमच्याकडच्या पदार्थांमध्ये मला बासुंदी खूप आवडते माझी ऑर्डर तुम्ही लवकरात द्यावी अशी आशा बाळगते आणि बोलणं इथेच थांबवते